हो आपण कोण नेमकं त्रास काय आहे तुम्हाला सायटिकाचा प्रॉब्लम आहे का

बरं त्रास काय चा काय त्रास होता अच्छा तर त्या टॅब्लेट वगैरे घेत आहे का बरं बरं बरं टॅब्लेट चालू ठेवा तुम्ही त्यासोबत काय करायचं घरी एक गरम पाणी म्हणजे टब घ्यायचा गरम पाणी घ्यायचं कोमट असं आणि त्याच्यामध्ये पाय ठेवायचे म्हणजे तेक् त्याच्याने कसं चांगलं प्रेशर येतो आणि थोडं आराम होतो आणि त्याच्यानंतर हलके कामं करायचे जास्त वेळ उभं नाही राहायचं आणि त्यासोबत टॅब्लेट वगैरे चालू ठेवायचे आणखी एक महिन्याने आणखी किती दिवस झाले तुम्हाला ट्रिटमेंट चालू आहे तर

बरं आठ दिवसांनी तुम्ही येऊन जा इकडे मग आपण तुमचा एक्सरा आणि ब्लड टेस्ट वगैरे करून घेऊ तुम्ही हा कोणता भारी वगैरे उचललेला आहे का सामान त्याच्यामुळे पण होते

आपण तेच बघण्यासाठी आपण एक्सरे वगैरे काढू

एक्सरे वगैरे पकडून ते तुम्ही या ना आधी आपण ब्लड टेस्ट वगैरे बघू तरी दोन तीन हजार रुपये खर्च येईल त्याला हो हो आपल्याचकडे आहे सगळं आणि थोडी काळजी घ्यायची थंड थंड्यामध्ये नाही जायचं चप्पल घालायच्या ॲक्युपेशनवाल्या चप्पल घालायच्या प्रेशरवाल्या येतात ते आता

बरं बरं ठीक आहे मग तुम्ही ठीक आहे ना मग तुम्ही अच्छा हां हां हो बरोबर आहे ठीक आहे ना मग तुम्ही येऊन जा तुमचं म्हणजे आपलं हॉस्पिटल सोमवारपासून सॅटर्डेपर्यंत म्हणजे मंडे टू शॅटर्डे असते चालू तर तुम्हाला जसा वेळ मिळाला तसं येऊन जा मग तुम्ही आपण बघू घेऊ हो हो होके ओके ओके